हलो मॅम मी मागच्या वेळेस तुमच्याकडे कपडे खरेदी केले होते तेव्हा मला कुंपन मिळाले होते आणि त्या कुंपनमध्ये फायु फायु हंड्रेडचं ऑफर मिळालं होतं आणि तुम्ही मागच्या वेळेस ते फायु हंड्रेड मला बिलमध्ये कट केले नाही तर मी यावेळेस कपडे खरेदी करत आहे तर त्या कपड्यामध्ये मला मला पाचशे रुपये कुंपन मिळालं जे होतं त्यामध्ये तुम्ही मला डिस्काउंट देऊ शकता का